माझ्या कुटुंबामध्ये आम्ही जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही सगळेजण बाराजण राहतो तर त्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकजूट राहतो सासू आहे सासरे आहे दिर आहे जाऊ आहे दिरांचे दोन मुली आहे माझे आहे मुलं आणि आम्ही दोघं असे छान मिळून मिसळून राहतो जॉईंट फॅमिली आहे आणि आमची सगळं काम वगैरे सगळं एकजूट चालते म्हणजे असं मतभेद नाही आहे कामामध्ये वगैरे असं काही म्हणजे घरामध्ये असं काही मतभेद नाही सगळे मिळून मिसळून काम करतात आणि बाकीचे काम म्हणजे जेंट्स वगैरे सगळे शेतात वगैरे जातात आणि महिला वगैरे जात नाही फक्त माझी सासू वगैरे जाते बाकीचे महिला आमच्याकडल्या दोघीजणी आम्ही घरीच राहतो आणि घरचे कामं वगैरे पाहातो आणि गावामध्ये असं भरपूर काही असं जॉईंट फॅमिली आमच्या गावामध्ये पाहायला मिळतच नाही म सगळे दूर असे अलग अलगच झालेले राहते पण आमचं घरं आहे की जॉईंट फॅमिली आहे आणि मोठी फॅमिली आहे